आमच्या गावामध्ये शहरामध्ये ग्रंथालय आहे पण शिक्षिका असल्याकारणाने महाविद्यालयामध्ये देखील ग्रंथालयात वेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामध्ये मला आवडणारी जी काही पुस्तकं आहेत त्यामध्ये कथा असेल कादंबरी असेल काव्य संग्रह असतील अशी वेगवेगळ्या प्रकारची ऐतिहासिक पुस्तकं असतील विनोदी पुस्तके असतील किंवा वपु काळ्यांची पुस्तक असेल अशी पुस्तकं मला प्रामुख्याने आवडतात यापैकी बरीचशी पुस्तकं मी वाचली देखील आहे त्यामधे विस खांडेकरांचं ययाती पुस्तक असेल त्यानंतर स्टोरी टेल ॲप जे आहे त्याच्यावरदेखील वेगवेगळे पुस्तकं ऐकलेली आहेत भालचंद्र नेमाड्यांचं कोसला असेल किंवा हिंदू एक अडगळ हे पुस्तक देखील असेल त्यानंतर विश्वास पाटील यांंची महान एक कादंबरीदेखील बी एडला असताना वाचलेली आहे शिवाजी सावंतांचं मृत्युंजय हे देेखील वाचलेलं आहे रणजीत देसाई यांचं श्रीमान योगी त्यानंतर साने गुरुजी यांंचं श्यामची आई अतिशय भावना प्रधान पुस्तक आहे दया पवारांचं बलूतं असेल त्यानंतर पु ल देशपांड्यांचं बटाट्याची चाळ असा मी असा मी व्यक्ती आणि वल्ली अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत त्या तसेच सामाजिक प्रबोधनपर पुस्तकं जे आहेत त्यामध्ये महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग असतील शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पुस्तक असेल अशी पुस्तक गुलामगिरी हे पुस्तक असेल अशी पुस्तकंदेखील वाचनामधे आलेली आहेत त्यानंतर स्वामी हे रणजित देसाईंचं एक कादंबरी आहे त्यानंतर मिलिंद बोकील यांची शाळा ही कादंबरीदेखील वाचलेली आहे की ज्या कादंबरीवर नंतर चित्रपटदेखील तयार झालेला आहे महाश्वेता नावाची एक कादंबरी सुधा मूर्ती यांची त्यावर फार पूर्वी एक मालिका आहे ती मालिका देखील तिथे तयार करण्यात आलेली होती त्या महाश्वेता कादंबरी आहे किंवा आणखी एक पुस्तक आहे गणपत पाटील यांच्यावर आधारित नटरंग हे पुस्तक आहे तर ते नटरंग जे पुस्तकं आहेत ते नटरंग पुस्तक देखील वाचलेलं आहे ते नटरंग पुस्तकावर देखील नंतर एक चित्रपट हा तयार करण्यात आलेला होता या व्यतिरिक्त जे आहेत विज्ञानावर आधारित विज्ञान विषय आहे आहे माझा त्यामध्ये विज्ञानावर आधारित आकाशाशी जडले नाते हे जयंत नारळीकरांचं पुस्तक असेल ते देखील वाचनामध्ये आलेलं आहे त्यानंतर विज्ञानाची वेगळे प्रयोग आहेत ते देखील वाचनात आलेले आहेत त्यानंतर शांता शेळके यांची काही पुस्तकं वाचली आहेत सुधा मूर्ती यांचं डॉलर बहू असेल प्रकाश आमटे यांचं प्रकाश वाटा हे पुस्तक असेल हे देखील वाचनामध्ये आलेलं आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही पुस्तकं आहेत ती मला वाचायला विशेषतः आवडतात विशेषतः वपुर्झा हे वपु काळेंचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही प्रसंग छोटे छोटे नमूद केले आहेत ते तर मी वारंवार एक काही जर आयुष्यामध्ये काही कंटाळा आणि प्रसंग जर असतील आलेले असतील किंवा त्या प्रसंगा तून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन हे केलं जातं त्यामध्ये खासकरून वपु काळे यांचं वपुर्झा हे पुस्तक मी आवर्जून तिथे वाचत असते या व्यतिरिक्त ॲटॉमिक हॅबिट्स आहेत वेगवेगळ्या लहान लहान सवयी स्वतःमध्ये कशा प्रद्धतीने विकसित कराव्यात त्या विषयीचं पुस्तक आहे आणखी एक पुस्तक आहे इकीगाई नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे छोटंसंच पुस्तक आहे ते इकीगाई नावाचं पुस्तक देेखील खूप छान आहे त्या पुस्तकातदेखील एक समाधानी आयुष्य कसं जगावं आपण त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे आणि एक जपानचं बेट आहे ते इकीगाई त्या बेटावर जपानी माणसं जी आहेत ती शंभर वर्ष आयुष्य कशी जगतात त्या विषयीची माहिती आहे याव्यतिरिक्त प्रवास वर्णनपर पुस्तकं असतील किंवा काही चरित्र वर्णनपर पुस्तकं असेल ती देखील वाचण्यास आवडत असतात